हॅलो अरे कुठे आहेस तू अरे काय नाही ते जरा माझं उद्या नोकरीसाठी मुलाखत आहे माझी तर मला आधार कार्ड डाऊनलोड करायचं आहे रे हां मग ते आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे मला कारण भविष्याचं प्रश्न आहे रे उद्या मुलाखत आहे माझी तर कसं काय करू आता मला काय समजना गेलं आहे सो मला सांगशील काय तू पटकनं की कसं मी डाउनलोड करू आणि वेगळं म्हणजे काय आहे ते आधार कार्ड मला डाऊनलोड करून तिथं जमा पण करायचं आहे मग त्यासाठी तू मला जर का मदत केलास सांगितलास तर फार तुझे उपकार चांगले होतील रे मला फार गरज आहे त्याची सध्या नोकरी म्हणजे एक वेगळाच माध्यम आहे नोकरी पाहिजेच रे माणसाला पटकन मला तेवढंच सांगशील काय आधार कार्ड कसं डाऊनलोड करू हां हां हो हा मग ते मला असं एक लक्षात येईना की काय कुठलं कुठलं कुठलं डिजीलॉकर काय ठीक ठीक ठीक मग ते डिजीलॉकरला होईल काय बरोबर बरं बरं बरं माझे डिजीलॉकर घे म्हणतो आहेस का डिजीलॉकर जर का घेतलं तर होईल काय डाउनलोड अच्छा मी डिजिलॉकरला डाऊनलोड होतं आहे बरं बरं बरं बरं बरं हां मग चालतं की रे चांग ओ ओके खूप खूप धन्यवाद तुझे हां म्हणजे तेला पहिली प्रोसेस काय आहे अच्छा हां मग डिजिलॉकर ॲप डाऊनलोड करायचं आणि मग त्याच्यावर ते सगळं लॉग इन करायचं मोबाईल नंबर म मोबाईल नंबरला आधार कार्ड येतंच आहे असं वाटतं आहे मला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग आता काय करतो डिजीलॉकर डाउनलोड करतो आणि मग आधार कार्ड त्याच्यावर घेतो आणि त्याची प्रिंट काढतो म्हणजे ते ओरिजिनल येईल कसं आहे डिजिलॉकरला सगळे डॉक्युमेंट्स ओरिजनल असल्यासारखेच आहेत रे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालतं आहे मग ओरिजनल ऑडिओ मी सॉरी ओरिजनल डॉक्युमेंट्स मी डिजिलॉकरकडून घेतो आणि ते तिचं त्याची प्रिंट काढतो फोर कलर आणि मग तिते सबमिट करतो कारण मला नोकरी फार महत्वाची आहे आणि मुलाखत पाहिजे मुलाखत आहे उद्या माझी सो फार फार धन्यवाद तुझे चालेल ठेवू का भावा ओके